हॅलो नमस्ते गणेश एजन्सी हां मी शुमेला बोलते आपली नियमित ग्राहक हो हो हो तर आपल्याला जायचं होतं कोल्हापूरला हां तर त्यासाठी आपल्या इथली मला एक कार बुक करायची होती हो हो आम्ही पाचजण आहोत हां आम्हाला कोल्हापूरच्या पुढं साताऱ्याला पण थोडं फिरून यायचं होतं हो आम्ही पाचजणं आहोत हो हो तर तुम्ही तुमचे ड्रायवरसुद्धा पाठवू शकता का आमच्यासोबत हो आवेलेबल नाही आहेत का ओके ठीक आहे मग तुम्ही फक्त तुमची कॅब बुक कराल का तर किती होईल भाडं अंदाजे हो आम्हाला दोन दिवस पाहिजे होतं फिरून येण्यासाठी

किती म्हटला पंधरा हजार आहो आम्ही तुमचे नियमित ग्राहक आहोत ओ एवढं कसं बोलाय लागला आहे काय सूट नाही आहे का आओ बघा की जरा ॲडजस करा आओ तुम्हाला माहीत आहे की नाही आम्ही नेहमीचं ग्राहक आहे ना तुमचं मग जरा बरोबर रेट लावा हो असं काय एवढं माहीत आहे वो पेट्रोलचं डिझेलचं ते खर्च वाढलं आहे माहीत आहे आम्हाला तरी पण एवढं कसं काय आम्ही आणि आम्ही नेहमी रेग्युलरचं आहे व हां तुम्ही चांगल्या पद्धतीने आम्हाला देता म्हणूनच मी तुमच्याकडे परत आले आहे ना यावेळी तुम्ही काय बरोबर बोलत नाही आहे हो जास्तच रेट लावत आहात तुम्ही आहो फक्त दोन दिवसासाठी पाहिजेल आहे आणि तुम्ही एवढं पण नेहमीची मी आहे तुमच्या इथं ग्राहक तर तुम्ही मला काहीतरी डिस्काउंट द्यायला हवं ना एकतर तुमचं ड्रायवरसुद्धा नाही यावेळी हो हां हां ठीक आहे हो आम्हाला चार दिवसानंतर जायचं होतं हां हो दोन दिवसासाठी पाचजणांची गाडी बुक करायची आहे हां ठीक आहे मग आम्ही घेऊन जातो हां ओके कॅश डिलेवरी की ऑनलाईन ओके मी ऑनलाईन करते मग ॲडव्हान्समध्ये करायचं ओके हाफ हां हां हां चालेल अहो समजून घ्या ओ जरा हां हां चालते हो हो ओके थँक्यू हां